भारतामध्ये शिक्षण हे आता व्यापार बनलेलं आहे श आता प्रत्येक लोक आपल्या मुलांना चांगल्यात चांगलं शिक्षण भेटावं म्हणून प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकतात पण प्रायव्हेट स्कूलमध्ये पण ते फीज ही आसमान चुन्याइतकी आहे आणि ते ती जी फी आहे ती गरीब लोक क करू गरीब लोक नाही देऊ शकत म्हणून ते शिक्षण आता श्रीमंत लोकांचंच झालेलं आहे आणि आता सरकार दिवसेंदिवस जे सरकारी स्कूल आहे ते बंद करत चाललेले आहे कारण सरकारी स्कूलमध्ये विद्यार्थी हळूहळू कमी होत आलेले आहे त्यामुळे शिक्षण त्यामुळे मुलांना शिक्षण शिकण्याची संधी हळूहळू कमी होत चाललेली आहे प्रायवेट स्कूलमध्ये फी फी इतकी आहे की त्यामध्ये मोठे न जे मोठे मोठे लोक आहे ते पण नाही का आपल्या मुलांना जे सगळ्यात चांगलं स्कूल आहे जिथे फी जास्त आहे तिथे सगळ्या गोष्टी होते जसं नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत स्पोर्ट मी स्पोर्ट असते तर ते टीचर लोकं मुलांना स्पोर्टच्याद्वारे खूप दूरपर्यंत घेऊन जात असते तसंच सरकारी स्कूलमध्ये असे खूप कमी टीचर असतात की ते मुलांमध्ये या गुण ओळखून तिथपर्यंत घेऊन ज घेऊन जात जाते किंवा नाही जात म्हणून लोक हा विचार करते की सपोज जर आपण प्रायवेट स्कूलमध्ये टाकलं तर तिथे टीचिंग व्यवस्थित होईल मुलांना स्पोर्टमध्ये वरच्या लेवलपर्यंत ने नेल्या जाईल तिथे तिथे म्हणजे खूप काही सोयी भेटू शकते म्हणून लोक प्रायव्हेट स्कूलंकडे जास्त वळत आहे आणि सरकारी स्कूलकडे कमी वळत आहे आणि दिवसेंदिवस सरकारी स्कूल बंद होत चाललेली आहे